इथे पुण्यामध्ये बघायला खूप ठिकाणं आहेत आणि राहायची सोयही छान आहे काही जण स्वतःचा बंगला राहायला देतात आणि कूक ठेवतात आपल्याला पाहिजे ते खायचे पदार्थ त्या कूककडून करून घ्यायचे आजूबाजूला बघायचं म्हणाल तर खूप काही आहे शनिवारवाडा आहे विश्राम बाग आहे सारसबाग आहे आणि थोडंसं लांब हवं असेल तर तुमचं बालाजी मंदिर आहे नारायणगावाला लोणावळा आहे तिथे नारायणी धाम आहे व्हॅक्स म्युझियम आहे मनशक्ती केंद्र आहे अशी भरपूर ठिकाणं आहेत आणि पुण्यात राहून तुम्ही ठिकाणं एका दिवसात सगळी करू शकता पुण्यात राहायला हॉटेल्स चांगली आहेत स्वतः घरी राहून सुद्धा जेवायची आणि खायची सगळी सोय राहायची सोय इथे केली जाते आणि धर्मशाळाही आहेत स्वस्थ हवं असेल तर आपापल्या बजेटप्रमाणे तुम्ही इथे राहू शकता आणि छान ह्या पुण्याच्या आसपास स पुण्यामधल्या आणि पुण्याच्या आजूबाजूला पर्यटनाचा आनंद आपण घेऊ शकता